आमच्या आमच्या गावामध्ये मराठी शाळा आहे त्या शाळेमध्ये आमची मुले शिकत होती तर ते त्या शिक्षकानी तिथे रेसिपी असे महिलांची रेसिपीचं हे ठेवलं होतं त्यामुळं सर्व महिलांनी रेसिपी वेगवेगळ्या प्रकारच्या करून आणल्या होत्या मी पण मो मो उकडीचे मोदक केले होते व्हाईट कलरचे त्यामध्ये तिरंगाचं तीन कलर वापरून तिरंगा असं काढला होता आणि छान झालते मोदक आणि केळीच्या पानावर ते मोदक मी असं डेकोरेशन केले आणि त्यावर हा ही दुर्वा जास्वंदीचे फूल ठेवून ती रेसिपी मी शाळेमध्ये घेऊन गेली तिथे माझा दुसरा क्रमांक आला पण तिथे सगळ्या महिलानी छान छान अशा रेसिपी करून आणलेल्या आहेत मी आणि दोन रेसिपी करून नेल्या होत्या लाडू उडदाचे लाडू मुगाचे लाडू नंतर गव्हाच्या पिठाचे लाडू बीटचे बर्फी असे वेगवेगळे प्रकारचे मी करून नेले होते शाळेमध्ये ते छान चवीला झाले होते छान सग सर्व प्रकारच्या महिलांनी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आणल्यामुळे सगळ्यांची चव बघाय मिळाली छान छान चवी होत्या डेकोरेशन छान केले होते त्यानी आणि माझा त्यात दुसरा क्रमांक आला दुसऱ्या महिलेचा पहिला क्रमांक आलेला होता तर छान रेसिपी होती शाळेत या महिलाने एकत्र यावं ह्यासाठी हे उपक्रम केले होते या अनुभव छान होता